वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत ते आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदत आहेत परंतु मध्येच काही जातीय दंगली किंवा एक अराजकतेची अशी परिस्थिती आपण बघू शकतो जी एक तर आपल्या धर्माबाबत आपल्याला अभिमान नक्कीच असायला हवा परंतु दुसऱ्या धर्माबद्दलसुद्धा एक तिटकारा एक तिरस्कार माणसामध्ये नसावा दुसऱ्या धर्माच्या बद्दलसुद्धा माणसामध्ये एक आदर असायला पाहिजे आणि हीच काळजी घेतली जात नाही आपला धर्म तेवढा श्रेष्ठ आणि इतरांचा जो आहे तो कनिष्ठ दर्जाचा आहे अशीच एक भावना वाढीस वाढ लागते एक कट्टरतावाद त्यातून निर्माण होतो आणि माणूस हाच माणसाचा शत्रू बनतो या धर्माच्या नावाखाली त्यामुळे प्रत्येक धर्माच्या लोकांनी सलोख्याने राहणं आज गरजेचं आहे प्रत्येकाला प्रत्येकासाठी प्रत्येकाचा धर्म जो आहे तो श्रेष्ठ आहे आणि कुणीही कुणाला त्याबाबत जबरदस्तीही करू शकत नाही त्यामुळे इतरांच्या धार्मिक भावनांबद्दल आपल्या मनामध्ये एक आदर असायला हवा एवढंच मला वाटतं